वाचन हा माझा छंद आहे मला वाचायला आवडतं त्यामुळे बरेच म्हणजे साहित्य मी वाचत असते त्या रिसेंटली मी महानगरातील साहित्याचा अभ्यास म्हणून महानगरावर आधारित काही कादंबऱ्या वाचल्या म्हणजे त्यामध्ये भाऊ का भाऊ पाध्ये किंवा जयवंत दळवी यांचं चक्र ही कादंबरी किंवा शंकरराव खरात यांच्या कि हात हातभट्टी फुट फुटपात नंबर वन या सगळ्या कादंबऱ्यांचं गेल्या एक महिन्यात मी वाचन करत होते किंवा प्रभाकर पेंढारकर यांच्या अरे संसार संसार वगैरे या सगळ्या कादंबऱ्यांचं वाचन मी करत होते आणि यातून मला महानगरातील जीवन म्हणजे की गा ग्रामीण भागातून आपल्या उपजीविकेसाठी येणारी जी लोकं असतात या महानगरांमध्ये इथल्या समस्यांना फेस करताना की त्यांचा त्यांचा जीवन अनुभव म्हणजे त्यांना कोणकोणत्या प्रॉब्लेम्सला फेस करावा लागतो त्यांच्या म्हणजे साधारणतः रोजच्या जगण्यासाठीच त्यांना संघर्ष करावं लागतो तसंच त्याच्या या सगळ्या साहित्यामध्ये नारायण सुर्वे यांच्या कवितांचा उल्लेख त्यांचा माझे विद्यापीठ वगैरे किंवा या सर्व गोष्टी म्हणजे माझ्या वाचण्यात आल्या तर ह्या सगळ्या लोकांना आपल्या प्रॉब्लेम्स कसे फेस करावे लागतं म्हणजे साधारण त्यांना रोजच्या जेव जेवण आणि राहण्यासाठी निवारा म्हणजे अन्नवस्त्रनिवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा असतात आणि यासाठीच त्यांना रोज संघर्ष करावं लागतो असे वर्णन त्यांच्यामध्ये आहे किंवा त्याना रोजगार नसल्यामुळे वगैरे हे लोकं शहरामध्ये येतात पण इथल्या काही गोष्टींमुळे त्यांना कसं सगळ्या गोष्टींमध्ये फेस करावं लागते सगळ्या गोष्टींना प्रॉब्लेम्सला किंवा त्यांची मुलं कशी ते म्हणजे रोजगार नसल्यामुळे वगैरे किंवा त्यांना चांगले हे नसल्यामुळे संधी नसल्यामुळे शिक्षणाकडे वळण्याऐवजी कसे बालगुन्हेगारीकडे वगैरे वळतात या सर्व गोष्टींचे संदर्भ आहेत किंवा गावाकडून ग्रामीण भागाकडून जे मुली वगैरे इथे काहीतरी कामाधंद्यासाठी येतात आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करावं म्हणून आणि त्यांना विचारांना वेगळ्याच मार्गाला लावलं जातं किंवा चुकीचं काहीतरी त्यांना हे काम करावं लागतं आपल्या परिवाराला पोसण्यासाठी किंवा आणि या सर्वातून विचारांचं जीवन उद्ध्वस्त होऊन जातं कायमच्याच त्या लोकांना खऱ्या आनंदापासून त्या लोकं मुकतात आणि त्यांना बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात अशा पद्धतीचं सर्व वर्णन या महानगरीय साहित्यामध्ये येतं कि किंवा दलित साहित्य आहे तर या सर्व गोष्टीं गोष्टी त्यातल्या आपल्याला म्हणजे आपल्या डोळ्यात पाणी येतं अक्षरशः की कसं ही लोकं जीवन जगतात त्यांना म्हणजे जागा मिळेल तिथे त्यांना राहून उपजीविका करावी लागते किंवा जे चाळी किंवा फुटपात वगैरे असं रस्त्यावर राहून देखील ते लोकं संसार करतात आणि आपल्या डोळ्यात हे सगळं बघून अशी परिस्थिती बघून आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि आपल्याला वाईट वाटतं की अरे कसं हे लोकं जीवन जगतात त्यामानाने नारायण सुर्वेंच्या कविता कविता पण अशाच आहेत की जे लोकांना रोज जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो अशा लोकांचं साहित्य हे नारायण सुर्वेंच्या कवितेमध्ये म्हणजे अशा लोकांचा अनुभव विश्व हे नारायण सुर्वेंच्या कवितेमधे पाहायला मिळतं आपल्याला तर या पद्धतीचं साहित्य मी वाचलेलं आहे आणि भाऊ पाध्यांची बरेचशी पुस्तकं वाजलेली आहेत सो ती अशी आहेत गुंडी वगैरे अशा पद्धतीची पुस्तकं